पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट हे जेव्हा भारत स्वतंत्र झाला एकोणीस सत्तेचाळ रोजी ते असं आहे की सगळे जण एका कॉलेजेसमधे किंवा ग्राऊंडमधे जाऊन सगळे लोक सगळे धार्मिक किंवा सामाजिक कुठले पण लोक तिथे येऊन ते एक स्वतंत्रता दिवस साजरा करतात तिथे आपल्या नागपूरमधे फोट आहे लाल किल्ला आहे त्या किल्ला उघडा असतो पंधरा पंधरा ऑगसला तर ते तिथेसुद्धा व्हिजिट देतात तर अशा प्रकारे खूप सारे वेगवेगळे समुदायाचे लोक तो सण एक सण म्हणून किंवा आपली स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा केला करतात चौदा एप्रिलपण तसंच एक धार्मिक आणि सामाजिक लोक बौद्ध बांधव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात जे की नागपूरमधे सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसंच इतर दुसऱ्या दुसऱ्या दुसऱ्या देशातसुद्धा बाबासाय आंबेडकरांची जयंती ही खूप जास्त जोशात साजरी केली जाते